नमस्कार मी ईश्वरी तर प्रश्न असा आहे की तुम्ही कोणत्याही कलाप्रदर्शन किंवा एक्सपोला भेट दिली आहे का तर हो काही महिन्यांपूर्वी बालगंधर्वजवळ एक पार्क आहे तर तिथे भाज्यांचं फुलाफला फळांचं पानांचं असं एक कृषी प्रदर्शन लागलं होतं आणि सुरुवातीला मला ते वाटलं की फार काहीतरी एकदम टिपिकल असं साधारण काहीतरी कृषी बद्दलची तिथे माहिती असेल किंवा शेतीबद्दलची माहिती असेल पण मी गेल्यानंतर ते फार सुंदर मला तिथे काहीतरी दिसलं तर म्हणजे तिथे विविध प्रकारचे फुलं होते विविध प्रकारचे पानंफुलं यांच्यापासून खूप छान छान वेगवेगळ्या आकृत्या बनवल्या होत्या असं वॉटरफॉल बनवला होता किंवा एखादी बाई बनवली बनवली होती गणपती बनवला होता असे विविध प्रकारचे कलाकृती किंवा पुतळे त्यांनी बनवले होते फुला पान्यांपासून आणि भाज्यांपासून फळांपासून देखील त्यांनी खूप मस्त मस्त छोटेछोटे प्राणी केले होते छोटेछोटे आकृत्या केल्या होत्या किंवा एक घर केलं होतं किंवा घर आहे झाड आहे व्हीर आहे त्याचं कंपाऊंड आहे असे जे काही आपण लहानपणी चित्र काढायचो तशा पद्धतीचे त्यांनी वेगवेगळ्या हे करून ठेवले होते कलाकृती करून ठेवल्या होत्या आणि काही त्यांनी खूप छान एक्सपेरिमेंटेशन्स पण केले होते कुंड्यांसोबत म्हणजे कुंड्यांवर झोके छोटेछोटे झोके लावले होते किंवा कुंडी आहे आणि त्या मातीत एक असं गाव वसवलं आहे त्यांनी तिथे छोटेछोटे घरं आहेत नदी आहे लोक कामं करतायत असं वैविध्यपूर्ण आणि खूप सुंदर त्यांनी केलं होतं आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी स्पर्धादेखील ठेवल्या होत्या की जे भारतात जे फळं पानं झाडं झुडपं मिळत नाहीत ते तुम्ही हे करा किंवा एखा शाळांना त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावा आणि त्यांच्या जिथे ते नाविन्यपूर्ण अजून त्याला काय काय करतील त्याच्यामध्ये इनोवेशन करतील त्याप्रकारे त्यांना बक्षीस वाटप तिथे सुरू होता फार छान अनुभव होता मला असं वाटलं की तिथे एक त्यांनी वेगळं विश्व निर्माण केलं होतं की आपल्याला आपण साधं झाडांवर पाहतो छोटेछोटे फुलंपानं पण त्यांनी त्यांना घेऊन इतकं सुंदर काहीतरी केलं होतं तर मला त्यांचं विशेष कौतुक वाटतं आणि पुढचा प्रश्न आहे की तुम्ही कोणत्या प्रदर्शनाला भेट देऊ इच्छिता का तर हो विन्सेंट वांगोचं जे पेंटिंग्सचं प्रदर्शन लागतं त्याला मला नक्कीच भेट द्यायला आवडेल मी बऱ्याच माझ्या मित्रमैत्रिणींच्या स्टोरीजवर वगैरे व्हॉटसॲप इंस्टाग्रामला पाहिलं आहे आणि त्यांचे पेंटिंग्स खूप थॉटफुल आणि खूपच रिलेटेबल वाटतात त्यामुळे मला नेमकं पहायचं आहे की जवळून पाहिचं आहे की नेमकं त्यांनी काय केलं आहे आणि कसं धन्यवाद